मला असे खूप मोठे लोक माहिती आहेत उद्योगपती जसे की रतन टाटा ज्यांनी भारतासाठी खूप मोठं का कार्य केलं गरीब न लोकांची मदत केली ते एवढे मोठे असूनही एका जमिनीवर ब बसणाऱ्या गरिबासाठी ते झटत राहिले तसेच आपल्या सुधा मूर्ती ज्या की शून्यातून वर आल्यात ज्या आता इन्फोसिसच्या सी इ ओ आहेत तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या प्रगतीसाठी भरपूर कष्ट उचलले आहेत त्यामुळे भारताचा आर्थिक अर्थव्यवस्थेत दुसरा क्रमांक येतो आहे अजून तसेच ए पी जे अब्दुल कलाम ज्यांनी ज्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं ज्यांच्यामुळे भारताची खूप मोठी प्रगती झाली